आमच्या भागात काही चित्रपटगृहे आहेत त्यात प्रभात टॉकीज ही सगळ्यात जुनी आहे प्रभात टॉकीजमध्ये वेगवेगळे नवीन मराठी पिक्चर लागतात तशीच मंगला अल्का सिटी प्राईड हे पण नवीन चित्रपटगृहं झालेले आहेत तिथे पण वेगवेगळे मराठी हिंदी असे चित्रपट असतात लागतात ते पाहायला मी कधी कधी जाते मला फारसे चित्रपट बघण्याची आवड नाही चि हे चित्रपट बघायला कधी नवऱ्याबरोबर कधी फॅमिलीबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर पण जातो